मला जास्त करून दोन प्रकारचे खाद्य खूप आवडते एक तर इटॅलिक आणि दुसरं म्हणजे चायनीज चायनीजमध्ये मला मंच्युरियन फार आवडतात आणि ती माझी फेवरेट जागा म्हणजे लकी चायनीज आणि एक दुसरी आहे लकी चायनीज ही यवतमाळमध्ये आहे आणि चायनीज हाउस हा एक मेन रोडवर यवतमाळमध्येच आहे मेन रोडवर आहे ती त्या ठिकाणी क्वालिटी त्याची आणि क्वांटीटी आणि टेस्ट खूप सुंदर असतो आणि मला ती खूप आवडते आणि मला तिला करायला सुद्धा आवडते मंच्युरियन मी घरीपण करते ना ते पण खूप छान क्रिस्पी आणि होतात आणि दुसरं म्हणजे इटॅलिक इटॅलिकमध्ये शब्द ऐकताच आपल्याला पास्ता पिझ्झा हेच आठवणार पिझ्झा पिझ्झा म्हटल्यावर कोणाला नाही आवडेल तुम्हीच सांगा बरं मला पिझ्झा हा इतका सुंदर असतो तिथला आणि मला स्पेशली डॉमिनोजचाच पिझ्झा आवडतो आणि पिझ्झा हटचा सो डॉमिनोज तर आहे यवतमाळात बट पिझ्झा हट नाहीये तो मी नागपूरला जाऊनच खाते कधी जर गेली नागपूरला तर मी नागपूरलाच पिझ्झा हटमध्ये जाऊन पिझ्झा खाईल आणि एक अ नवीन एक न् थर्टी नाईनवाला पिझ्झा मिळेल त्यांच्याकडे क्वांटीटी कमी राहते थर्टी नाईनच्या हिशोबाने पण तो खूप टेस्टी असतो आणि मला पिझ्झा डॉमिनोजमधूनच खायला आवडतो